मराठी भाषेमध्ये काही शब्द असे रोचक आहेत की जे मराठी भाषेची जी प्रतिमा आहे आणि जे काही मराठी भाषेविषयी भावना आहेत ते अतिशय रोचक आणि रोमांचकारी अशी करतात काही शब्द असे आहेत की जसं खोचणे बोचणे किंवा काही वाकप्रचार असे आहेत की खाई त्याला खवखवे जावे त्याच्या वंशात तेव्हा कळावे पुढच्यास ठेच मागचा शहाणा अशाप्रकारे मराठी भाषेमधील वेगळी वेगळी शब्द व शाब्दिक गमतीजमतींमधून मराठी भाषेचे शाब्दिक अलंकार जुळतात व भाषा समृद्ध बनते